फेरारी लँबोरगिनी लन्सिया मर्क्युरी मर्सिडीज निसान पोसे स्कोडा सॅटर्न टी वी आर टर्बो सिक्स मॅक्सिको फ्लेग मॉन्स्टर कॅनडा फ्लेक लोटस होंडा फीआट बेंटले बी एम डब्ल्यू ए एम जी आक्युरा हिरो होंडा बजाज चेतक टी वी एस ऑडी मिस्तूबिशी माजदा सुझुकी टोयोटा जॅग्वार

किया ओपेल ॲसेंट वोक्सवॅगन देवूस कामाज बुगाटी चेरी युंडाई रेनॉल्ट डॅटसन ऑडी जॅक